हॅलो हो हो हो मी ममता बोलते आहे मला एक इवेंट प्लॅन करायचा होता त्यासाठी मला तुमच्याशी थोडं विचारायचं होतं की तुम्ही इवेंट प्लॅन करतात ना तर हां तर मला एक जे आहे आमचं एक ब्युटी पार्लरचं एक इवेंट बना प्लॅन करायचा होता ज्याच्यामध्ये आम्हाला प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट शो करायचे होते आणि कस्टमर्सला बोलवून त्यांना ह जे आहे प्रोडक्टविषयी माहिती द्यायची होती आणि काही जे आहेत ब्युटी पार्लरशी रिलेटेड तर ते शोसुद्धा तिथे दाखवायचं होतं तर अशाप्रकारे तुमच्याकडे कुठला इवेंट होऊ शकतो का प्लॅन करू शकता का मॅम तुम्ही हां हां अच्छा हां हां अच्छा हां हां

अच्छा हां स्टेज पण आहे ओक्के तर म्हणजे तिथे स्टेजवरती आपल्याला हा जो आहे डेमो पण करून तिथे दाखवता येईल तर आपल्याकडे इवेंट चे आपण किती रुपये चार्जेस करता अच्छा अच्छा

अच्छा तर मला हा जो इवेंट आहे मला हा येत्या वीस तारखेला करायचा आहे वीस तारखेला मला संध्याकाळी सहा सहा वाजेपासून सुरु करायचा आहे तर हा इवेंट होईल का आपल्याकडे हॉल आणि लॉन दोन्ही पण लागेल हॉळमध्ये आपण डेमो दाखवूया आणि लॉणमध्ये आपण जे आहे जे कस्टमर्स वगैरे त्यांना बसण्यासाठी ठेवूया म्हणजे दोन्ही आपल्याला तिथे वापरता येईल मी दोन्ही पण तुम्हाला करू शकते मी आता तुम्हाला हवं तर मी आता ऑनलाईन तुम्हाला अड्वान्स पाठवते आहे ठीक आहे आणि आपलं कार्यक्रम झाला की त्या वेळेला त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकी उरलेला पेमेंट करून देते हां ओके चालेल हो हो ठीक आहे हां चालेल चालेल ओके ठीक आहे थँक्यू मॅम